हा नमस्कार बोला आपलं जय हुंडाई शोरूममध्ये आपलं स्वागत आहे सर बोला ना हा का कोणती कार पाहिजे आपल्या हुंडाईचे मॉडेल पाहिजेत का दुसरी आपली हा का बर ठीक आहे च चालेल सर हां फॅसिलिटी सर आपल्याला काय कोणती ए सी गाडी आहे आपल्याकडं नॉन ए सी आहे परत फीचरमध्ये फीचरमध्ये हा आवरेजला पुन्हा पंचवीसचा आवरेज दिल्या जाईल एक किलोमीटरला आहे ते फीचर पण चांगले त्याचे आरामदायक सीट आहे

त्याला दोनशे चाळीस सी सीचं इंजन येईल आपल्याला दीडशे प्लसपासून किती हां असे आपल्याकडे चार पाच आहे इथं

तरी मग सर आपण कुठून बोलताय हा का ठीक ठीक आहे सर आपल्याला या तुम्ही वेट घ्या बघून हे घ्या सर आपलं बजेट किती आहे

हां हां सर आपल्याला आपलं बजेट किती आहे सर त्या हिशेबाने आपल्या रेटमध्ये जे जे चांगले तुम्हाला तर आमच्याकडून होईल तेवढी तर चांगली हे करा देण्यात जाईल सर हा ठीक आहे सर आपले कसं आहे आपल्याकडे रेट सात लाखाच्यावर ते हां पंधरा पंधरा ते सर आपल्याकडे नाही काय पंधरा लाखाच्यापर्यंत गाडी आहे जा जसं तुम्ही घेसाल वीस पंचवीस तीस लाखापर्यंत पण आहेत आता ते तुम्हाला जे म्हणजे तुम्ही एकदा आमच्या याला शोरूमला भेट द्या ना तुम्हाला कळेल समजा गाडी हे पसंत

हा ठीक आहे सर ठीक आहे मग कधा येता सर तुम्ही हा ठीक आहे ठीक आहे सरे या मग हां हां ठीक आहे धन्यवाद